अरे यार कुठे आहे तू अजून किती टाईम लागणार आहे अरं हो भूक लागली मी वाट बघत आहे आता त्याची हो लवकर ये जरा हां ते जेवणाची ऑर्डर दिली होती एकाला त्यांनी ऑर्डरच्या वेळेला ना काय जीरा राईस वगैरे असं मसाला हे पनीरची भाजी वगैरे काय दिलं होतं त्यांनी हो कुठे आहे लवकर ये ना लोकेशन हो लवकर ये जरा खूप भूक लागलेली आहे मी इथे आहे टावर चौकात आहे मी खूप वेळची वाट बघत आहे ये ना तू पटकन

तरी किती तास किती वेळ लागणार आहे पंधरा वीस मिंट थोडं लवकर ये ना हो तू कुठे आहे तू शंकर नगर ओके तर पंधरा वीस मिनिटं काय लवकर तर येऊ शकतो येऊ शकते ना तू येऊन जा ना पटकन हां ठीक आहे या या ठिकाणी हो मी इथं आहे बस स्टँडजवळ तू ये पटकन ठीक आहे ना हो ओके